बचत गटाबद्दल चांगले मत असे म्हणजे की ज्या काही लेडीज आहेत बस्ती आहेत ज्या महिला आहेत ज्यांना घरगुतीच कामासाठी फक्त आपण असं समजत होतो की त्यांना तेच करायला पाहिजे पण त्यांच्याजवळ जो काही खाली वेळ आहे त्या खाली वेळेचा ते कसा सदुपयोग करू शकतात त्यासाठी जे सरकारने एक खूप महत्व संकल्पना तयार केलेली आहे की बचत गट त्या महिलांना भांडवल पण पुर पूर्ण पुरवण्यात येते त्याचबरोबर त्यांच्या डोक्यामध्ये ज्या काही नवीन संकल्पना आहेत संकल्पना पण त्या उतरू शकतात आणि या बचत गटाच्या माध्यमातून आज असं झालं आहे की खूप काही महिला अशा आहेत की ज्यांनी जिल्हास्तरीय वर राज्यस्तरीय वर किंवा आपल्या देशाच्या स्थरीयरवर पण नाव मोठ्या प्रमाणात त्यांनी कमावलेलं आहे आणि त्यांचे जे काही व्यवसाय आहेत त्याच्यामधनं आज आपलं काही जे काही त्यांनी जे प्रोडक्शन तयार केलेलं आहे ते प्रोडक्ट जे पदार्थ आज भारताच्या बाहेर पण पुरवले जातात त्यासाठी जे विविध विविध ज्या बँका आहेत ते त्यांना जे लोन वगैरे देतात त्या लोनचा पण चांगला ते परतफेडावा करतात अन त्याच्या माध्यमातून असे कितीतरी कुटुंब आहेत जे आज उदयास येत आहेत किंवा ते एक स्ट्राँग आर्थिकदृष्ट्या जे काय आहे ते एक मजबूत म्हणून उदयास येत आहेत त्याच्यामुळे बचत गट हे अत्यंत महत्वाचे आहे त्यासाठी जे काही आज जर विचार केला ती लोकसंख्या जी वाढत आहे त्यामध्ये असं म्हणायला हरकत नाहीये की पन्नास टक्के लेडीज महिलांचीच लोकसंख्या येते पण त्या महिलांसाठी मग रोजगार जेवढा पाहिजे तेवढा उपलब्ध होऊ शकत नाही त्यांना जसं पाककले मले जे एकदम स्ट्राँग ले महिला आहे त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे तर या बचत गटाच्या माध्यमातून ते जे काही नवीन नवीन पदार्थ बनतात जसं आता पापड झाले किंवा त्यांच्या सोयाबीनच्या वड्या झाल्या किंवा सोयाबीनपासून दुसरं काही पदार्थ तयार करतात साबुदाण्यापासून दुसरं काही पदार्थ तयार करतात आणि जे सहज तयार होऊ शकत नाहीत असे दुरलुभ दुर्लभरित्या जे काही ते पदार्थ तयार करतात त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीपण होते एक आर्थिक म्हणजे जे काही होते आर्थिक पाठबळ पण होते आणि आपल्या कुटुंबासाठी मदत पण होते आणि जे बेरोजगारी वाढत आहे त्यांना रोजगार पण मिळत आहे